मी प्रोडक्ट मागवला होता हेडफोनचा ती चांगली व्हरायटी निघाली आणि मला असं वाटलं नव्हतं की चांगलं असेल पण मी तो यूज केला ना तर भरपूर चांगलं वाटलं मला आणि म्हणजे मागवताना आ अडचणी आल्यात म्हणजे वा वाईट दिसेल म्हणजे कसं असेल कसं असेल म्हणजे त्याचं मी ऑनलाईन मागवलं होतं त्याचं प्रोडक्ट कसा येईल म्हणजे पैसे प पैसे फुकट झाले तर माझे रुपीज बाहेर भीती आली पण जर मागवला ना मी कुरियरवाल्याला देऊन ओपन केला रिव्यू पण बघितला कनेक्ट करून चांगला वाटला व मला खूप आता फि फिल होतंय म्हणजे चांगलं वाटत आहे आणि अशीच अशीच एक्स्पिरियंस आहे मला आणि जर फॉल्टी दिलेला असता तर मी तर कम्प्लेटच करणार असतो क्यूँ की रुपीज देऊन मी मागवला होता पण जाऊ दे पण आता जशी क्वालिटी बघून मी चांगलं व्यक्त झालो आणि चांगलं वाटतं ऐकून म्हणजे च मी मागवला आणि मला चांगलं प्रोडक्टची रिवू भेटली तसेच पहिलं वाटलं होतं म्हणजे काय असेल म्हणजे प प्रोडक्ट कसा असेल काय जेवढं पण आताच्या म्हणजे चेक करून आणि आता ते व्हीस करून त्याचा भरपूर बेनिफिट मिळत आहे मला आणि स्टडी करताना पण यूटूबला यूटूब बघताना पण दुसऱ्या कोणा आवाज जात नाही मी स्वतःची स्टडी करतो त्याचा एक फायदा आहे मला थँक्स असा माझा एक्स्पिरियंस होता धन्यवाद